साईनाथ रोकडे बोलत आहा का तुम्ही हां हां हां हां हां मला पता लागला की तुमच्या बॅक लागल्यामुळं तुम्ही खूपच डिप्रेशनमध्ये गेला म्हणे तुमचे तुझे पप्पा म्हणू लागले आहेत मला खूप डिप्रेशनमध्ये गेला माझा मुलगा असं झालं तसं झालं कसं का काय कशामुळं हा असा बॅक लागले तर कसंं कशाचं टेन्शन होतं का तुला दोन दोन मार्कने फक्त काय होत नाही र रीचेकिंग केलं आहेस का पेपर तू हॅलो बरं बरं एवढं काय डिमोटेट व्हायचं आहे डिमोटिवेट व्हायचं नाही एक लागेल दोन लागेल नाही तर सगळेच लागतील आयुष्य तर संपनानं तेवढं मग आयुष्य आणखीन संपलं नाही ना डिमोटिवेट व्हायला

तेवढं टेन्शन घ्यायचं नाही हं तुझे पप्पा म्हणू लागले खूपच डिप्रेशनमध्ये गेला आता मला काहीच करायचं नाही असं तसं म्हणू लागले तुझे पप्पा

हं एवढं डिमोटेट व्हायचं नाही अरे मी तर बघ की आता एवढ्या मोठ्या पदावर असून मी दहावीला दोनदा नापास झालो बारावीला एकदा नापास झालो आहे तेव्हा तेव्हा कुठं मी नाही का या पदावर आलो आहे हां ठेच लागल्याशिवाय आपल्याला पण कळत नाही आपण काय करावं काय नाही हं हां हां चुकीपासून घडल्याशिवाय होतच नाही माणूस मोठं एवढं काय दोन मार्कानं फक्त गेले ना आता निघालं नाही नंतर निघतीलं विषय तुझे हं हा रीचेकिंगला टाकून बघ नाही जर झालं तर नंतर काढ एवढं डिमोटिवेट व्हायचं नाही घरचे काळजी करतात पप्पा मम्मी मोटिवेट राहायचं दुसऱ्याकडं बघून आता मी तर बघ की एकदा दहावी दोनदा दहावीला नापास झालो बारावीला एकदा नापास मी डिमोटिवेट झालो असलो तरी इथंपर्यंत पोचत होतो काय

कर अभ्यास हां हां असं का बरोबर आहे अभ्यासाचा टायमिंग वाढवण्यापेक्षा अभ्यास किती व्हायला हे तू लक्षात घे न नंतर अभ्यास कर मन लावून करायचा अभ्यास आणि डिमोटिवेट व्हायचं नाही मला होत नाही मला असं होत नाही मला तसं होत करू न द ब मला होतेच म्हणायचं मला होतेच म्हणायचं मी कर करू शकतो म्हणायचं काय नाही करायचं होतेच म्हणून करूनच बघायचं

यायला आवाज यायला तेवढा तू डीमोट डिमोटेट होऊ नकोस मोटिवेशन तर मला तर कोणीचं नव्हतं मोटिवेशन द्यायला मी मी तरी तुला कॉल लावला आहे ते तेवढं डिमोटिवेट व्हायचं नाही करायचं आपल्याला समजते किती बघायचा आपल्याला होय होतेच असं समजायचं आणि करायचं

आणि ओके मग कर मग डिमोटिवेट होऊ नको मोटिवेट ट्राय अभ्यास कर पप्पाला पप्पा मम्मी टेन्शन घेतात कर मग कर मग ह ठेवतो साई हो